मी ॲमेझॉनवरून माझ्या मुलींसाठी एक ड्रेस मागवला होता तो खूप सुंदर आलेला आहे त्याचं फॅब्रिक पण खूप छान आहे रंग पण छान आहे आणि धुतल्यानंतर त्याचा रंगही गेलेला नाही आणि तो खूप छान मटेरियल आलेला आहे मी त्याला फाईव रेटिंग दिलेली आहे